साहेब नमस्कार मी आपल्याकडे परवा आलो होतो आणि ॲक्रेलिकचा बॉक्स बनवून घेतला पण साहेब त्याच्यात काहीतरी डिफेक्टिव इफेक्ट आहे त्याचं जे पेस्टिंग केलं वरच्या साईडचं ते थोडं निघालं आहे साहेब तर ते लावतानाच पक्कं लागलं नसल्यामुळे ते प्रॉडक्ट काही बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे साहेब तुम्ही तेवढं चेक करू मला ते रिपेअर करून देऊ शकाल का